खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या भागात खूप खास सुविधायुक्त केंद्र आहेत जसे की कीडा क्रीडा संकुल आहे जे की मुलं मुली प्रॅक्टिस करू शकतात व त्यांची स्वप्नं ते तिथे जाऊन पूर्ण करू शकतात त्याच प्रकारे आणखी एक आहे जिजामाता व्यापारी संकुल ते सुद्धा खूप मोठं असे क्रीडांगण आहे जे ती मुलं मुली लहान लेकरं युवा वया वय वाढलेले व्यक्ती जिथं वॉक करायसाठी किंवा खेळाडू तिथे खेळण्यासाठी येतात आणि तिथे विविध प्रकारच्या अशा सुविधा आहेत त्यामध्ये त्यांना हॉलि हॉलिबॉलची प्रॅक्टिस करायची असेल तर तिथे त्यांना ते ग्राऊंड आहे किंवा त्यांना फुटबॉलची प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांना ते ते सुद्धा ग्राऊंड आहे किंवा काही खेळाडू हे क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहे त्यामुळे त्यांना केकेटचे प्रॅक्टिस होण्यासाठी त्यांना योग्य तसे ग्राऊंड उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांना ग्राऊंडसोबतच बाकी सुविधासुद्धा उपलब्ध आहे जसे स्विमरसाठी स्विमिंग पूल उप्त उ क्रीडा संकुलवर उपलब्ध करून दिलेले आहे बॅडमिंटन खेळणाऱ्यांसाटी बॅडमिंटन आहे आणि त्यांची ती जाळी दिलेली आहे तिथे पाण्याची खाण्याची किंवा आराम करण्याची सोय खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे